मला वाटतं मुलांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे कारण मराठी भाषा शिकल्यामुळे त्यांना आपली जी संस्कृती आहे त्याबद्दल जास्त माहीत पडेल मराठी म माध्यमांच्या ज्या शाळा असतात त्याच्यामध्ये आपले जे संस्कार आहेत ते पण शिकवले जातात प्रार्थना वगैरे आणि मराठी शिकल्यामुळे जे मराठी भाषेतलं आपलं जे साहित्य आहे एवढे जे लेखक कवी होऊन गेलेत किंवा आपल्या संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे मराठीमधून ते सर्व वाचून त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल जास्त माहीत पडेल पण त्याचबरोबर त्यांना इंग्रजीही आलं पाहिजे कारण आजकालचं जे सर्व जे संवादकौशल्य संवाद आहेत कम्युनिकेशनस् होत आहेत पुढज् पुढे जर आपल्याला कॉर्पोरेट विश्वामध्ये जायचे असेल किंवा कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचे असेल तर इंग्लिश येणं हे पण तितकंच महत्वाचं आहे पण त्याबरोबर मराठीमध्येच शिकलं पाहिजे आणि मराठी शिकता शिकता इंग्रजी भाषेचंही ज्ञान बऱ्यापैकी घेतलं पाहिजे